हा बो बोला हो हो मी बनवून देईल पण थोडं सध्या मार्च एंडिंगमुळे थोडं बिझी चालू आहे म्हणजे मंथ ऐन्ड आहे ना मग मागच्या वर्षीचे पण ज म हे अकाऊंट चालू आहे माझे म्हणून त्या थोडं टाईम लागेल पण

जास्त अर्जंट आहे का तुम्हाला मी पाच सहा दिवसात कंप्लिट करून देईल तुम्ही जर मला सेंड करून दिलं तर बाकी हो मी तुम्हाला व्हॉट्सॲप नंबर शेंड करते आणि डॉक्युमेन्ट्स मला फक्त आधार कार्ड लागेल तुमचं आणि आणि हा आणि कंम्पनीचं हे जे प्रपोजर असतं आणि म्हणजे काय म्हणतो इनकम टॅक्स रिटर्न वगैरे हो मी मी माझ्या असिस्टंटला सांगून देईल तुम्हाला पी डी एफ पाठवायला व्हाट्सॲपवरती चेक करून घ्या बाकी कारण सध्या म मंथ एन्ड सुरु आहे ना म्हणून वर्क लोड खूप जास्त आहे ऑफिस सकाळी अकरा ते संध्याकाळी सातपर्यंत नाही व्हाट्सॲप केलं तरी चालेल जर तुम्हाला काही म्हणजे इशू असेल तर तुम्ही पर्सनली पण मला येऊन भेटू शकता ऑफिसवरती